हो आमच्या इथे घराजवळ एक दारवा रोडला आंबेडकर वाचनालय म्हणून आहे मध्यंतरी मी तिथे पुस्तक वाचायला जायची माझा अभ्यास घरी होत नव्हता त्याच्यामुळे मी काही फॉर्म भरलेले होते तर त्याची स्टडी करण्यासाठी मी जायची तिकडे तर मला ना असं हे होत होतं की मला ना पु ल देशपांडेचे पुस्तक वाचायला खूप आवडतातच त्यांचे जे लेख आहे काही कहाणी आहे गाठोडं झालं गंगा या सारखे पुस्तक त्याच्यातली जी कथा आहे ती मला खूप आवडते खिल्ली उमलमूल वगेरे अशासारख्या ज्या कथा आहेत त्याच्यामधल्या मला त्या खूप आवडते आणि त्या लायब्ररी मधून मी घ्यायची काही पुस्तकं आणि ती वाचत बसायची किवा मग असं पण काही जे जनरल नॉलेजचे जे पुस्तकं आहेत ती पण मला वाचायला आवडतात तर ते पण मी वाचत होते ताई